मराठी भाषा मराठी भाषा आपली एक अतिशय म्हणजे जुनी संस्कृती आहे तर मराठी भाषेनं आपल्या संस्कृतीवर आणि अस्मितेवर आता महाराष्ट्राची मराठी भाषा ही प्रमुख भाषा मानली जाते तर त्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेवरती अस्मितेने एक म्हणजे वेगळ्या प्रकारे म्हणजे चांगला एक प्रभाव टाकलेला आहे तर ते कसा तर आता वरतून महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर महाराष्ट्रामध्ये वरतून ते खालीपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आपली भाषा म्हणजे बदलत राहते तसेच महाराष्ट्र भाषा मिक्स म्हणजे महाराष्ट्र भाषा ही आता वेगवेगळी संस्कृती आता कोकणी संस्कृती जे आहे तर त्या कोकणी संस्कृत्या प्रभावामध्ये आणि आपल्या घाटाच्या अलीकडच्या स प्रभावामध्ये दोन्ही भाषेच्या म्हणजे वेगवेगळा फरक दिसून ये जाणवतो कोकणी भाषा उदाहरणार्थ ए जेवलास कारे ए तू काय करतोस रे यार तू ये ना इकडे रे अशा म्हणजे वेगवेगळ्या भाषेचा म्हणजे जे टोन आहे आपल्या भाषेचा तो वेगवेगळ्या प्रकारे आणला आकला जातो तर त्याचप्रकारे जर इकडं घाटाच्या पलिकडची भाषा दिली तर ती भाषा थोडीशी जरा म्हणजे अशी रोखठोक प्रकारची म्हणजे भाषा समजली जाते तर त्या भाषेने काही आपल्या मातृभाषेवरती किंवा अस्मितेवरती चांगल्या प्रकारे प्रभाव टाकलेला दिसून येतो तर त्या भाषेमध्येच समजा आपण म महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या म्हणजे कोकणच्या पलीकडच्या भागाकडे का नाही त्या भाषेचा म्हणजे भाषेचा टोन जो आहे तो भाषेचा जो आवाज आहे भाषेचा जो टोन आहे तो बदलत गेलेला दिसून येतो आपल्याला तर त्या भाषेच्या अस्मितेवरती त्याचा खूपच मोठ्या प्रमाणावरती प्रभाव पडलेला दिसून येतो आहे तर ती म्हणजे भाषा एक भाषा आहे त्या भाषेमध्ये जो प्रभाव पडलेला आहे तो खूप चांगल्या पद्धतीने प्रभाव पडलेला आहे तर तीच भाषा आपल्या अस्मितेवरती खूप म्हणजे चांगल्या प्रकारे त्या भाषेचा प्रभाव पडलेला आहे तर त्या भाषेमुळेच आपल्या मराठी भाषेचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य खूप म्हणजे मराठी भाषेने जी आपल्या संस्कृतीवरती प्रेम केलेलं आहे ते सौंदर्य त्या मराठी भाषेचं खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी युटिलाईज झालेलं म्हणजे चांगल्या प्रकारे लागू झालेलं दिसून येतं आहे तर त्या मराठी भाषेने आपल्याला ज्या ज्या प्रकारे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे ते केलेलं आहे ते चांगल्या प्रकारे खूप म्हणजे चांगल्या प्रकारे दिसते तर त्या त्याच ठिकाणी त्या भाषेचा चांगल्या प्रकारे तिचे चांगल्या प्रकारे प्रभाव पडलेला दिसून येतो आहे त्याचप्रमाणे जी भाषा जे आहे आपली तर त्या भाषेचं म्हणजे अस्मितेवरच्या प्रभाव पडलेला आहे त्याचे खूप चांगल्या प्रकारे पडलेला आहे त्यामुळे भाषा ही एक असं चांगलं म्हणजे नाट्य सौंदर्य आहे तर त्या भाषेमुळे जर आपण वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या हँगल्ल्या अतिशय वेगवेगळे हँगल आपण त्या भाषेबरोबर लिहून जाऊ शकतो तर त्या भाषेचा आपल्याला प्रभाव पडू शकतो ती भाषा आपल्याला चांगल्या प्रकारे अवगत होऊ शकते तर त्याच भाषेचा अस्मितेवर पडलेला प्रभाव आहे ती संस्कृती मराठी संस्कृती एक आहे तर त्याला आता बऱ्याच दिवसापासून मराठी संस्कृतीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अशी मागणी करण्यात येत आहे पण मराठी भाषेला अजून तरी अ अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही महाराष्ट्र म्हणजे आपल्या पूर्ण भारतामध्ये सहा भाषांना मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे परंतु महाराष्ट्राच्या तमिळ संस्कृत तेलगू कन्नड मल्ल्याळम ओडिया या अशा अनेक भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे परंतु मराठी एक अशी सुसंस्कृत भाषा असूनही अजून मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही पण मराठी भाषा एकापेक्षा जास्त म्हणजे राज्यांमध्ये बोलली जात नसून मराठी भाषा फक्त महाराष्ट्राची एक भाषा म्हणून बोलली जाते तर मराठी ह्या भाषेचा अजून चांगल्या प्रकारे हे करू जाऊ शकतो तर महाराष्ट्रामध्ये रंगनाथ पठारे नावाची समिती आहे ती मराठी भाषेला अभिजात भाषा मिळवून देण्यासाठी छान प्रकारे प्रयत्न करत आहे पण त्यांना अजून त्याप्रकारे म्हणजे त्या हे मिळालेलं नाही त्याप्र त्याप्रकारे यश मिळालेलं नाही त्यामुळे मराठी भाषा जी आहे ती मला वाटतं पुढील काही कारकामामध्ये त्याला लवकरात लवकर त्याला अभिजात भाषा दर्जा मिळून आपल्या मराठी संस्कृती एक अशी एक संस्कृती होऊन जाईल की ज्या संस्कृतीचा प्रभाव पूर्ण भारतभर दिसून येईल आणि त्या मराठी भाषेला एक उत्तम प्रकारे म्हणजे हे करण्यात येईल आणि मराठी भाषा एक चांगली भाषा म्हणून ओळखली जाईल